विनोद हे डोळ्यात अंजन घालणारे माध्यम आहेत यावरून विनोदी साहित्याच महत्त्व स्पष्टपणे व्यतित होतं व्यंगचित्र हे करमणूक करतात तसंच ते अंतर्मुख ही करतात पाच मे एकोणीसशे पंच्याऐंशी या दिवशी जोसेफ पुलीजर यांच्या द यलो किड या कॉमिकचं प्रकाशन झालं आणि त्या तोच दिवस व्यंगचित्रकलेचा सन्मान म्हणून साजरा केला जातो व्यंगचित्र म्हणजे काय आहे तर असा प्रश्न अनेकांना पडतो काही जण व्यंगचित्रांना मनोरंजनाचं माध्यम समजतात खरं तर विचार करायला गेला तर गांभीर्यानी विचार केला तर व्यंगचित्र हे स्वतंत्र साहित्य प्रकारामध्ये येत ह्यामध्ये विनोद तर असतोच परत कल्पकता आणि अतिशयोक्ती पण असते चित्रांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न व्यंगचित्र करतात बरेच व्यंगचित्रकार आपण पाहायला मिळतात जसे की मा माननीय राज बा बाळ बाळासाहेब ठाकरे ते सुद्धा राजकीय गोष्टींवरून व्यंगचित्र करतात तसंच भा आपल्या भारतात रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर सी लक्ष्मण हे सर्वात मोठे व्यंगचित्रकार प्रसिद्ध होते चित्रातून राजकीय नेत्यांवर टीका केली जाते असे म्हणतात पण काही वेळेला व्यंगचित्रातून ज्या भावना आपण शब्दातून व्यक्त करू शकत नाही त्याच भावना आपण व्यंगचित्रातून व्यक्त करू शकतो या शैलीतील एक चित्र प्रकार म्हणजेच व्यंगचित्र राजकारणावर बेधडक भाष्य करून त्यातून लोकांचं मनोरंजन करणारं माध्यम म्हणजे व्यंगचित्र व्यंगचित्रामध्ये बऱ्याच भावना लपलेल्या असतात काही शब्दांच्या पलीकडच्या भावना ज्या असतात त्या आपण व्यंंगचित्रांमधून प्रसिद्ध करू शकतो किंवा प्रसिद्ध करतात शक्यतो जास्त करून राजकीय लोकांवर टीका करण्यासाठी व्यंगचित्रांचा खूप प्रमाणात वापर केला जातो तर असंच हे व्यंगचित्र म्हणजेच मनोरंजन करणारं माध्यम म्हणून आपण ओळखले जाऊ शकतो